आम्ही लहानपणी त्या लाल डब्याच्या गाडीतून जायचो खूप मजा यायची खिडक्या उघड्या असायच्या खडखड आवाज आणि त्या खिडक्यातून बाहेरचं सगळं छान बघायला मिळायचं धावणारी झाड् त्या बसबरोबर धावणारी झाडं आजूबाजूचे रस्त्यावरून जाणारी वाहनं ते लोक खूप छान मजा यायची अगदी खूप गरमही व्हायचं उन्हाळ्यात प पण आणि तो धडधड आवाज तो सुद्धा छान वाटायचा कानाला त्या वेळेला लहानपणी पण हळूहळू जसंजसं मोठं होत गेलो तसं तसं गाड्यांचाही प्रकार बदलले ए सी गाड्या आल्या शिवनेरीसारख्या पण त्या ए सी गाड्या आल्या तरी सुद्धा त्याचं ए सी काही बरोबर असतातच असं नाही पण खिडक्या मात्र बंद असतात हं न त्या बंद खिडक्यांमध्ये बसून राहायचा तो प्रवास होईपर्यंत मध्ये कुठे दहा मिनटं चहाला खायला थांबवतील तेवढंच नाही तर त्या बसमध्ये तो ए सी चालत नाही खिडक्या बंद इतकं गरम व्हायला होतं त्या पूर्वीच्या गाड्यात छान होत्या एक प्रकारे खिडक्या तरी उघडता यायच्या आता आम्ही इतक्या ठिकाणी प्रवास करतो त्या ए सी बसने काही गाड्यांचा ए सी खूप पॉवरफुल असतात की थंडी वाजते स्वेटर घालावा लागतो पण पूर्वीच्या मात्र नॅचरल हवा नैसर्गिक हवा मिळायची त्या खिडक्यांमधून आणि बाहेरचं दृश्यही अगदी छान पाहायला मिळायचं